मराठी भाषा जपण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सरकारकडनं आता चांगले प्रयत्न केले जात आहेत म्हणजे मराठी नाटकं मराठी साहित्य यासाठी त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे मराठी नाटकांसाठी खास सवलतीच्या दरात नाट्यगृह उपस् उप उपलब्ध केली जात आहेत त्यानंतर त्यांच्या जाहिरातीसाठी जे वर्तमानपत्रामध्ये जाहिराती करतात त्यासाठी एक वेगळे खास दर दिलेले आहेत ते जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के दर आहेत नाटकांच्या जाहिरातीसाठी तर त्यामुळे मराठी जी माणसं आहेत जी विशेषतः ज्येष्ठ नागरिक आहेत आत्ताचे तर त्यांना एक सुविधा मिळते आणि जे तरुण आहेत की बरेचसे त्यांची शिक्षण आता इंग्रजी माध्यमात झालेली आहेत ते त्यांनासुद्धा ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे आईवडील घरामध्ये मराठीतून बोला मराठी पेपर किंवा मराठी वर्तमानपत्र मुद्दामून लावलं की काहीतरी मराठी वाचा त्यामुळे मराठीचा आपला हा वापर पुढील पिढ्यानपिढ्या कायम राहावा आणि मातृभाषा म्हणून ती शेवटपर्यंत टिकावी यासाठी सर्वतोपरी काही काही प्रत्येकाकडनं प्रयत्न केले जात आहेत आणि प्रोत्साहन देखील दिले जात आहेत आणि लोकांचा सहभाग सुद्धा त्यात मिळतो आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की आपली मातृभाषा आपणच टिकवली पाहिजे त्या दृष्टीने सर्वच एकमेकांना सहकार्य करत आहेत आणि असं सहकार्य राहून देत हीच ही आपल्या सर्व मराठी भाषिकांची इच्छा